हॅलो बोला हो हो बोला ना मी तन्वी बोलते आहे एजंट बरं अच्छा ओके हो नक्कीच आमची जी सर्विस आहे ती तुम्हाला तुम्हाला जसे रूम खोली हव्या आहेत तशीच आम्ही तुम्हाला मिळवून देऊ तर तुम्ही मला सांगू शकता का म्हणजे मालाड गोरेगावमध्येच तुम्हाला जर खोली बघायची असेल तर तुम्हाला चाळीत हवं आहे किंवा बिल्डिंगमध्ये घा राहाण्याचा म्हणजे इमारतीमध्ये तुम्हाला राहायचं आहे किंवा एक खोली हवे आहे दोन खोली हवे आहे कसं हवे आहे कित्तीजणं तुम्ही एकत्र राहणार आहात ओके

हो हो हो अग ते इमारतीवर अवलंबून डिपेंड असेल कारण की जर जुनी इमारत असेल तर शक्यता कमी आहे पण जर नवीन इमारतीमध्ये जर तुम्हाला जर उपलब्ध करून द्यायची असेल तर तिथे तुम्हाला गॅस पाईपलाईन मिळेल मला तुम्ही तुमचं बजेट सांगू शकता का म्हणजे तुम्हाला किती र रकमे म्हणजे किमतीपर्यंत तुम्हाला जर घर हवं आहे तर त्यानुसार मी तुम्हाला म्हणजे गॅरंटी देऊ शकते की तुम्हाला तिथे मिळेल किंवा नाही मिळेल तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्ही जर मला बोलाल की पंधरा वीस हजारामध्ये तुम्हाला हवे आहे तर लोकेशन त्यानुसार जुन्या बिल्डींगमध्ये तुम्हाला मिळेल आणि जर तुम्हाला पूर्ण वेल फेर्निश पंधरापर्यंत हवे आहे तर मग अर्थात तुम्हाला जुन्या बिल्डिंग म्हणजे जुनी म्हणजे अगदी जुनी नाही म्हणता येणार म्हणजे आत्ताच्या ज्या वेल फर्निश बिल्डिंग आहेत तशामध्ये नाही मिळणार ज्यात टॉवर्स असतात तिथे आमचे जे रेट आहेत ते बावीस हजारापर्यंत आहेत तर तुम्हाला जे आपले नॉर्मल्स बिल्डींग्स असतात ते पुण्याला पण तुम्ही राहता तिथे तसे नॉर्मल्स बिल्डिंग असतात त्यानुसार तुम्हाला मिळेल तिथेच मी मी प्रयत्न करेन की तुम्हाला गॅस लाईनवालीच बिल्डिंग द्यायला आणि वन तुम्ही मला सांगू शकता की कितीजणं तुम्ही आहात घरचे जे त्या खोलीत राहणार बरं

वॉकेब म्हणजे तुम्हाला स्टेशनच्या जवळपास हवं ओके बरं हरकत नाही आणि फर्निचरचं तुम्हाला हवे आहे की तुम्ही स्वत चं घेऊन याल बरं हरकत नाही तर मला एक दिवसाची वेळ द्या तुम्हाला जर मालाड गोरेगावच्या ह्याच्यात मी बघते प्रयत्न करते आणि तुमचा हाच नंबर आहे बरोबर मी पंधरा हजारच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वन बी एच के हवं आहे तुमच्या जशी तुमची मागणी आहे त्यानुसार मी तुम्हाला एक ते दोन दिवसात कुठे खोली मिळते हे कळ कळवते ठीक आहे ठीक आहे हो हो तुमचा हो हो तुमचा किमती माझं नाव तन्वी ओके थँक्यू